अकाउंटंट बोलत आहात का अच्छा मला या महिन्याचा हिशोब द्यायचा होता तुमच्याकडे तुम्ही लिस्ट बनवू शकता का त्याची अच्छा अच्छा बरं किती दिवस लागतील तसं म्हटलं तर आठ आठ दिवस हो हो थोडंसं अर्जंटच होतं पण चालेल ना म्हणजे तीन चार दिवसात तरी अच्छा अच्छा ठीक आहे मग मी लिस्टचा फोटो काढून ह्याच्यावर पाठवून देऊ का व्हाट्सएप नंबरवर अच्छा अच्छा फक्त आधारकार्डच लागेल अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे जे काही कागदपत्र वगैरे लागेल ते सांगशाल का मला म्हणेज काही प्रोब्लम नाही झाले पाहिजेत म्हणून अच्छा अच्छा बरं बरं ठीक आहे ठीक आहे

बरं आणि तुमचं ऑफिस किती वेळपर्यंत खुलं राहत आहे अच्छा मग मला त्याची रिसिप्ट स्वत अकाउंट ऑफिसवर येऊन घ्यावी लागेल का अच्छा अच्छा ओके ओके हा थँक्यू